खरे तर मी फार दिवस घरापासून लांब राहात नाही पण काही कामानिमित्त जर मला घराबाहेर रा जावे लागले तर अशावेेळी माझ्या कुटुंबातील इतर सदस्य माझ्या घरातील रोपांची काळजी घेतात परंतु काही अपरिहार्य कारणांमुळे जर कुटुंबातील सर्व सदस्यांना घराबाहेर जावे लागलेच तर अशावेळी मी माझ्या घरातील रोपे झाडांच्या कुंड्या माझ्या शेजाऱ्यांकडे ठेवायला देते माझे शेजारी झाडांची योग्य निगा राखतात व देखभाल करतात